हॅलो ओला कॅब ऑफिस हां सर माझं नाव सरला गावंडे आहे ॲक्च्युली सर काल मी एम एच थर्टी वन फोर थ्री टू ह्या नंबरची ओला तुमची बुक केली होती मी आणि प्रॉब्लेम हा झालेला आहे सर की काल मी हं हो सर हं खामगावमधून हं बुक केली होती हं अकोल्याकडे येण्यासाठी हो बरोबर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहे का इन्फर्मेशन हां ठीक आहे सर हं काल जवळपास मी दोन दोनअडीच वाजता हां हं बुक केली होती गाडी आणि म्हणजे अकोल्यात येईपर्यंत मला बराच म्हणजे अंधार पडला होता सर तर त्यामुळे कसं मी खूप थकलेली होती सर तर मला झोप लागली होती ॲक्च्युली गाडीमध्ये आणि माझ्या दोन बॅग होत्या सोबत घेतलेल्या मी तर त्यामधली सर उतरताना मी एकच बॅग घेतली आणि एक बॅग मला असं वाटते की त्या गाडीमध्येच राहिलेली आहे माझी हो सर मला एवढं आठवत नाही पण जवळपास त्याचं नाव स स सचिन होतं वाटते सचिन हो सर नाही सर मी त्यांना फोन ह्यासाठी लावू शकली नाही कारण मी रात्री खूप लेट पोचली आणि गेल्याबरोबर मी खूप थकलेली होती सर त्यामुळे मी झोपून गेली रूमवर गेल्यावर आणि मी सकाळी उठली तर पाहलं की माझी एकच बॅग होती हो सर दुसरी बॅग मला दिसली नाही तर ते माझ्या लक्षात आलं की काल कॅबमध्येच राहिली म्हणून

नाही फोन लावणार होती सर मी आता पण प्रॉब्लेम हा झाला की मी हे बॅग पाहिली तर माझा मोबाईलही ॲक्च्युली त्या बॅगमध्येच राहिलेला आहे जी ओला कॅबमध्ये सुटलेली आहे माझी बॅग हो सर त्यामुळे मग मी हा नंबर घेतलेला आहे तुमचा तर सर तुम्ही लवकरात लवकर सर माझी बॅग मला देऊ शकाल का कारण माझ्या बॅगमध्ये माझे खूप महत्त्वाचे कागदपत्रं आहेत सर आणि मला ते उद्याच दाखवायचे आहेत समोरच्या व्यक्तीला नाहीतर माझे खूप प्रॉब्लेम वाढणार आहेत सर जर मी ते कागदपत्रं नाही द दाखवू शकली तर त्यामुळे सर प्लीज माझं एवढं काम तुम्ही प्लीज करा हो सर सांगते ना एम एच थर्टी वन फोर थ्री टू आं नाव सचिन होतं बहुतेक त्याचं हो चालेल सर चालेल ठीक आहे ना सर नाही हा माझा नंबर नाही आहे ॲक्च्युली हा माझ्या फ्रेंडचा नंबर आहे कविता नाव आहे तिचं तुम्ही ह्याच्यावर मला कॉल बॅक करू शकता

नाही सर रात्री मी म्हणजे एवढी थकलेली होती त्यामुळे माझ्या म्हणजे डोक्यातूनच निघून गेलं हा आणि लास्ट कॉल मी केला होता माझ्या बाबासोबत बोलली होती मी की मी पोचत आहे म्हणून अकोल्याच्कयाडे हो सर त्यामुळे मी कसं काम झालं माझं मोबाईलवरचं बोलणं आणि मी मोबाईल बॅगमध्ये टाकून दिला हो सर त्यामुळे मी रात्री रूमवर गेल्यावरही काही माझ्या वडिलांना फोन केला नाही मग परत कारण लास्ट बोलणं माझं कॅबमध्येच झालं होतं हां उतरायच्या काही जवळपास पंधरा मिनटं आधी हां बोलणं झालं होतं त्यांच्याशी त्यामुळे मी म्हणजे माझ्या डोक्यातूनच निघून गेलं की आपला मोबाईल आणि बॅग नाहीच आहे म्हणून सोबत तर पाहा सर तुम्ही काढा तेवढी माहिती सर प्लीज करा मोबाईलचं नाही पण माझे म्हणजे महत्त्वाचे खूप कागदपत्रं आहेत मला ते लवकरात लवकर दाखवायचे आहे समोरच्या व्यक्तीला

हो करू शकता ना तुम्ही लवकरात लवकर करा सर चौकशी आणि मला लवकरात लवकर ह्या मोबाईलवरच कॉल करा मी येऊन जाईल मग माझी बॅग घेण्यासाठी हो सर थँक यू